हो मी माझ्या धर्माची पुस्तकं वाचते मला माझा धर्म हा एकदम श्रेष्ठ वाटतो ब्राह्मण म्हणजे हे एकदम विश्वास एकदम एकदम बोलण्यासारखे धर्म आहे जेणेकरून या धर्मामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे या धर्मामध्ये आपण जसं लहान वयामध्ये मुलांची मुंज करतो हे एक एकदम वैद्यकीय प्रकाराचे एकदम ध्येय मांडले जाते तसं हा प्रत्येक धर्मामध्ये नसतं ब्राह्मण धर्मामध्ये हा एक खूप वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत ही याच्या ब्राह्मणामध्येसुद्धा खूप काही मुलांना मुलींना शिकवले जाते याबद्दल पुस्तक म्हंटलं तर आहेत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्याच्यामध्ये धार्मिक असू देत ऐतिहासिक असू देत परत अजून इकडच्या तिकडच्या माहितीची जे काही पुस्तकं आहेत ते आपण वाचली पाहिजेत धार्मिक पुस्तकं वाचावीत असं माझं तरी म्हणणं आहे कारण धार्मिक पुस्तकं वाचल्यामुळे आपल्याला खूप काही नवीन नवीन धर्माबद्दल माहिती धर्म कसा असते तर धर्म श्रेष्ठ कसा असला पाहिजे याची माहिती मिळून जाते यासाठी धार्मिक पुस्तकं वाचावी अशी त माझी विनंती आहे कारण मी स्वतः धार्मिक पुस्तकं वाचल्यामुळे मला खूप नवीन नवीन अनुभव आलेत खूप अनुभवातून मी खूप काही शिकत गेले त्यासाठी धार्मिक वेळ धार्मिक स्थिती धार्मिक पत्रिका हे आपल्याला या काही काही पुस्तकामधून समजून जाते